तंत्रज्ञानामुळं व्यवसायांच्या वाढीला फार मोठी मदत झालेली आहे अगदी साधी आमच्याकडे येणारी भाजीवालीसुद्धा मोबाईलसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते आणि कोणती भाजी आलेली आहे कोणती तुम्हाला घ्यायची आहे याबद्दल पण विचारणा करते अगदी आमच्याकडे काम करणारी कामवालीसुद्धा मोबाईलशिवाय ती तर कोणतीच कामवाली आमच्या कॉलनीमध्ये दिसत नाही ती येण्यासंदर्भात किंवा रजा घेण्यासंदर्भात सूचना देते की एखाद्या वेळेस मी कामावर येणार नाही किंवा मला दवाखान्यात जायचं आहे त्यामुळं मी दुपारी येईन असं या पद्धतीनं तिनं तिचा जो काही कामा कामाचा भाग आहे तो अधिक चांगल्या रीतीनं करायला तिला मदत झालेली आहे आता माझं जर विचार केला तर माझा व्यवसाय नाही पण माझं शिक्षकी पेशा आहे आणि या शिक्षकी पेशामध्ये तंत्रज्ञानाची फारच मोठी मदत झालेली आहे आम्हाला शिकवण्यामध्ये किणी आणि शिकण्यामदे देखील दोन्ही ठिकाणी आम्हाला तंत्रज्ञानाचा फार चांगला वापर आता करता यायला लागलेला आहे कोविड च्या काळामध्ये आम्हाला नवीन नवीन गोष्टी या संदर्भामदे शिकता आल्या आणि त्या वापरत्या वापरता आल्या संगणक असेल संगणकावरचे विविध ज्याला आपण म्हणतो की सॉफ्टवेअर्स असतील किंवा वेगवेगळ्या वेबसाईट सर्फिंग कसं करावं माहिती कशी काढावी किंवा प्रिंटआउट कशी घ्यावी किंवा वेगवेगळ्या ॲपचा वापर कसा करावा मोबाईलमधल्यासुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत यांचा वापर कसा करावा व्हॉट्सॲपमध्ये नवनवीन काय येत आहे किंवा नवनवीन इतर अजून कोणती याप्रमाणे हे आहेत साधनं आहेत की ज्याच्याद्वारे आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकतोविद्यार्थ्यांना अधिकाधिक आम्ही ज्ञानाचे जे रिसोर्सेस आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो आणि याचे त्यामुळं तंत्रज्ञानामुळं लहान व्यवसायांना तर मदत झालेलीच आहे परंतु आमच्यासारख्या ज्या जो शिक्षकीपेक्षा आहे यांना सुद्धा फार मोठी मदत झालेली आहे